अरे म्हण की कुठं आहे अ आपल्याला पिच्चर बघायला जायचं होतं नांदेडला आता नवीन रिलिज झाला आहे की पुष्पा टू हां जाऊ तर आपण बंटी याला योगेशला सुनीलला आपल्या ओमकारला वायनाजीला घेऊन जाऊ बरं आपण या ना होतं की मग आपला मुन्ना आहे की मुन्नाला नेऊ तर बरं बरं संध्याकाळी जाऊ तर मग कशानी जायचं गाडीवर जायचं का बसनं जातं कार न कशाला पोरापोरामध्ये मजा येते बसनी जायाला हां तेच पुष्पा टू लागलाय फक्त आधी जाऊन काय ज्या असेल ते असंल आपल्याला काय सगळ्यामध्ये देऊन टाकू आपण सुनील एक आहे की आपल्यासोबत नांदेडला जायला नांदेडला जायला बसने बसने बसने तिकीट किती असंल असंल बघले इथले चाळीस रुपये ना तर पन्नास रुपये हा येता य ते बघ कोण्या टाकीला जायचं बघायला तिकिट किती आहे किती नाही विचारं कोणाला फोन लाऊन ठीक आहे ठीक आहे त्या आणि येऊ नये आपण जाऊ चार पाच जण परत तुझा एखादा मित्र असलं तर कॉल कर त्याला आणि त्याला म्हणाव पुष्पा टू लागला आहे किती आहे म्हणाव तिकीट नंतर कॉल कर मला मग विचारू

म जाकी आता मी कोणाला विचारू तुझे मित्र असतील तू बरं ठीक आहे ठीक आहे विचारा भाऊजी आइल वाटतं तू आ नांदेडला हा बरं विचार भाओजीला मग ठीक आहे ठेऊ का